मला पाणीपुरी जास्त आवडते आणि आईस्क्रीम पण आवडते आणि चिकन रोल खायला खूप आवडते बाहेर स्ट्र स्ट्रीट फूड खायला खूप आवडते हो पाणीपुरी त्यामुळे पाणीपुरी खट्टी मिट्टी असते त्यामुळे मला खूप आवडते ती आणि टेस्टी लागते आणि कमी पैशात मिळते त्यामुळे पण आवडते ती आणि चिकन रोल आवडतो त्यामध्ये पूर्ण वेजीस असतात चायनीझ मसाले असतात त्यामुळे पण ती खूप आवडते मला बाहेर आणि आईस्क्रीम आवडते मला चॉकलेट आईस्क्री चॉकलेट खूप आवडते त्यामुळे चॉकलेट आईस्क्रीमच बोलावते मी कधी पण खायचं असलं तर आम्ही बाहेर जातो आणि चॉकलेट आईस्क्रीम खातो जेवण झाल्याच्यानंतर पण खातो कधी कधी तर ती खूप मला आवडते खाद्यपदार्थामध्ये मला रसगुल्ला खूप आवडतो रसगुल्ला म्हणजे तो व्हाईटवाला रसगुल्ला आवडतो त्यामध्ये जास्त गोड नसते म्हणून तो मला आवडतो गोड वस्तू जास्त ख खात नाही मी त्यामुळे रसगुल्ला थोडासा कमी गोड असतो त्यामुळे मला तो खूप आवडतो रसगुल्ला